आमच्या परिसरात नवीन व्यवसाय सुरु करायचा वाटेल तर तो सर्वात जास्त सायबर कॅफे आवडेल सायबर कॅफे म्हणजे जे इंटरनेटचे जे कामं राहतात काय आहे की आमच्या भागामध्ये ते त्याचे दुकानं खूप दूर दूर आहेत एक नाक्यावर एक तिकडे तिकडे पण आमच्या आमच्या भागामध्ये आमच्या परिसरामध्ये ते आहेच नाही तर ते मला ह्याच्यासाठी आवडेल कारण की आपल्यामुळे दुसऱ्याचा फायदा सुद्धा होतो आणि आपल्याला प्रॉफिट सुद्धा होतो जसे आता जे पोरं बारावी पासआउट होतात तसे त्यांचे ज्यांचं सायन्स राहतं त्यांच्या खूप फॉर्म्स असतात जसं सी ई टी झालं नीट झालं सी ई टीमध्ये तीन सी ई टी राहतात एम एच बी एससी नर्सिंग ची एक सी ई टी राहते एक एम एच टी बी ई एम एच टीची नर्सिंग एम एच टी पी सी एम राहते एम एच टी पी सी बी राहते जसं आता पी सी एम घेतल्याच्यानंतर इंजीनियरिंग करता येतं पी सी बी घेतल्याच्यानंतर पी सी बीची एग्जाम जर दिली असेल सी ई टीची तर आपल्याला फार्मसी बी एससी एग्री वगैरे करता येतं आणि एच बी एससी नर्सिंग केली तर आपल्याला बी एससी नर्सिंग करता येतं आणि त्यानंतर नीटचा फॉर्म राहतो नीट दिल्याच्यानंतर एम बी बी एस बी एम एस बी डी एस बी एच यू एम एस असे बरेच प्रकारचे कोर्सस् राहतात नंतर जे डबल ई राहते जे डबल ई मेन्स राहतात दोन ते जे डबल ईमध्ये जे डबल ई पासआउट झाल्याच्यानंतर जे डबल ई एडवांस द्यावी लागते त्याच्यासाठी वेगळा फॉर्म असतो जे डबल ई एडवांस दिल्यानंतर ती आपण क्रॅक केलीतर आपण आई आई टीला लागतो अशा बरेच प्रकारच्या असतात त्यानंतर पोस्टच्या जागा निघतात त्यानंतर एल एल बीची सी ई टी राहते म्हणजे लॉ लॉयरसाठी त्याची सी ई टी राहते त्याचे फॉर्म्स भरावे लागतात त्यानंतर बोर्ड्सचे फॉर्म झाले त्यानंतर बरेच जितके पण प्रकारचे फॉर्म झाले नंतर आधारकार्डला पॅन कार्ड लिंक करायचं तर असे जितके पण ऑनलाइनची व्यतिरिक्त जी ऑनलाइन कामे राहतात हे सर्व सायबर कॅफेमध्ये केली जाऊ शकते म्हणून मला सायबर कॅफे टाकायला खूप आवडेल आणि त्यामध्ये आपल्याला फोटो पण आपलं डिजिटल फोटो डिजिटल अपलोडर असं बरेच कामं करता येतात